मी शाळेत असताना तर गाणे ऐकलेले नाही पण मी आता काम करताना गाणे एफ एमवर गाणे लावून कामं करत असते काम करत गाणे ऐकताना काम माझं कसं भर्रकन होतं माझंच मला कळत नाही आणि वेळ पण निघून जातो